नाही एक वेळेस प्ले स्टेशनवर एक खेळ खेळलो होतो जे गॉड ऑफ वॉर म्हणून एक गेम होता तो खेळलो होतो तो माझ्यासाठी खूप नवीन होता तर तो कसा नवीन वाटला लोकांना पहिले खेळताना पाहत होतो तो कसा त्याची ग्राफिक्स पाहून त्याचे स्पेशल जे मूव्हज आहेत तर ते पाहून कसे माझी खूप इच्छा झाली तो खेळ खेळायची तर मी तो खेळ गेम जेव्हा खेळलो तेव्हा तो एवढा मला चांगला वाटला आणि असा नवीन वाटला तर खूप बढिया एक्सपीरियन्स होता त्याचा